हां बोल समृद्धी कशी आहेस मस्त आज माझी आठवण आली चक्क तुला हां कर कर हां अगं तुला खूप त्रास होतं असेल ना मग बापरे तेच करते का साफसफाई तू साफसफाई करते तू हां आणि घरातले वगैरे सगळे बरे आहेत ना आजी आजी वगैरे कशी आहे परत धुळीचा त्रास वगैरे व्हायचा हो गं मेट्रो झाली आमच्या इकडे आता गेल्या आठवड्यातच त्याचं उद्घाटन केलं चांगलं आहे पण ठीक आहे आता नाही आता दहिसरची चालू होते ना आमच्या इकडे दोन स्टेशन झाले आहेत एक जाते ती इथे आमच्या दहिसर वगैरे साईडला जाते आणि एक आता ती कंस्ट्रक्ट होते आहे ती म्हणजे पवई नवी मुंबई ऐरोली साईडला इथे होणार आहे हो हां ये ये लवकर ये हां अगं तिथून हां आता अगं के केवढं अपडेट होते आता मुंबई ना तर आता तिथे आणि अंधेरीला सुद्धा अंधेरी टू कुलाबा कुलाबा माहीत आहे ना तुला हां मग अंधेरी टू कुलाबा अंडरग्राउंड मेट्रो होते आहे परत आता मी न्यूजमध्ये ऐकलं की ते मरीन लाईनच्या ना मरीन लाईन्सला कोस्टल रोड झाला एवढा मोठा हां त्या दिवशीच ऐकलं आणि आता मी काल परवाच हे केलं की त्याच्यात ॲक्सिडेंटस वगैरे झाले म्हणजे तिकडे म्हणजे असं हे केलं पाहिजे ना की एवढं एवढं स्पीड लिमीट ठेवायला पाहिजे कॅमेराज वगैरे कारण की ऑफकोर्स ते कोस्टल रोड आहे तिथे कोण ट्राफिक वगैरे थांबणार तर नाही तर तिथे काय तरी अशी टेक्नॉलॉजी केली पाहिजे हे तर मला थोडंसं हे वाटलं हो अगं किती वातावरण हो अगं त्या दिवशी अचानक पाऊस आला अचानक हो अचानक एवढा पाऊस आला आणि धुळीचं पूर्ण वादळ आलेलं नुसतं पूर्ण नुसतं हे झालं पूर्ण घरात धुळाधूळ नुसती पण असं हो आणि असं बघायला गेलं तर होते आहे अपडेट होते आहे हो तेच पाणी नाही आहे पाणी बीणी हो तेच पण आता अग आता आमच्या गावीचं बघ ना गावी आमच्या एअरपोर्ट होत आहे बघ ना मग मुंबई तेच मुंबई साईडला पण एवढी अपडेट आता तर गावची गावी पण आपल्या अपडेट म्हणजे होत आहेत आता म्हणजे होत आहे चांगल आहे काही तरी डेवलप होत आहे इंडियामध्ये इंडियामध्ये थोडी महाराष्ट्रामध्ये हो तेच ट्रेन वेन्सला पण खूप गर्दी विर्दी असते तर त्याच्यामुळे चांगलं आहे मेट्रोज वगैरे झाले आहेत आता सिनियर सिटीझन जाऊ शकतात एवढ्या गर्दीमध्ये पण कुठे ना चढणार गं ठीक आहे आठवणीने कर मग नंतर फोन मला काम आहे तुझ्याशी बोलूया नंतर चल हां बाय